होय मी खेळामध्ये बदल करण्याचा किंवा खेळासाठी स्वतःची सामग्री तयार करण्याचा विचार केला आहे खेळाचे नियम पात्रे किंवा स्तर यामध्ये बदल करून नवीन अनुभव तयार करणे खूप मजेदार असू शकते यामुळे खेळाला नवीन आयाम मिळतो आणि खेळाडूंना नवीन आव्हान मिळते तर मी क्रिकेटमध्ये थोडे बदल करण्याचं माझे असे एक इच्छा आहे तर आता क्रिकेट हे खूप मोठ्या स्तरावर गेलेले आहे त्यामध्ये आता काही देशांमध्ये काही डिजिटल आणि इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक सुविधा अजून ब भेटलेल्या नाहीत जसं की बाकीच्या देशांमध्ये जर तुलना केली तर काही देशांमध्ये ते असे नाही मग पण एल बी डब्ल्यू किंवा क्लिअर कॅचेस किंवा बाँड्रीचे की असे थोडे डिजिटल सुधार डिजिटल सुधारण्याची गरज व असे वाटत आहे मग त्यावर प्रत्येक देशाच्या बोर्डने विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल घडवण्याचा विचार केला पाहिजे आणि जर क्रिके सामग्री तयार करण्याचं माझं मत आहे की आमच्या इथे असं एक मोकळं मै मैदान जसं होतं म्हणजे पूर्ण मोकळं होतं त्याला आम्ही सगळं स्वच्छ गवत वगैरे काढून तयार केलं ग्राऊंडमध्ये ग्राउंडच्या रूपांतरमध्ये केलं आणि मध्ये एक पिच तयार केलं त्यानुसार म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी आणि इतर लोकांना व्यायामासाठी सुद्धा सुविधा दिल्या आणि लहान मुलांना देखील इतर खेळ वगैरे सुविधा दिली आणि अशा पद्धतीने त्या मोकळ्या जागेचा आम्ही चांगला वापर करून ग्राउंडमध्ये रूपांतर करून इतर लोकांना मुलांना फायदा होण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने मी स्वतःची एक सामग्री तयार केली धन्यवाद